मी माझ्या मूळ भाषेपेक्षा व भाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत एकही पुस्तकं अजूनपर्यंत वाचलेलं नाही मी माझ्या भाषेत मूळ भाषेतील मृत्यूंजय ही कादंबरी वाचलेली आहे त्यामुळं दुसऱ्या भाषेतील पुस्तकाला नाव देण्याचा प्रश्नच येत नाही